मला विणकामाचं आणि शिवणकामाचं विशेष असं कुठलंही तंत्र अवगत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये विणकाम आणि शिवणकाम करत नाही ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये विणकाम केलं जातं किंवा शिवणकाम केलं जातं तेच इथे चालू आहे मी कुठल्याही प्रकारचं कापड तयार करण्याचा किंवा नवीन काही तयार करण्यासंदर्भात प्रयत्न केलेला नाही